एका वेळेस रविवारी आम्ही मित्र लोकं सगळे फिरायला जाणार होतो त्यानंतर आम्ही इथे निघायला फिरायसाठी तर आमचा स्थळ बनलेला होतं की बोरधरणला जायचं आहे बोरधरणला जायचं हिंगना साईडने आहे तर नागपूरपासून ते सत्तर से या सत्तर से ऐंशी किलोमीटरपर्यंत ते दूरपर्यंत आहे ते त्यानंतर आम्ही मित्रांमध्ये अचानक असं आवा आव्हानात्मक झालं की तिथे कोण सगळ्यात पहिले जाऊन पोचणार तर आम्ही दोघांमध्ये ते एक गोष्टी झाली आणि सगळ्यात मोठा तिथला जो रस्ता होता तो व्हेरी खतरनाक होता खूप जास्ती नागमोडी रस्ता होता तो तर त्यानंतर दीड दोन घंट्यामध्ये म्हणजे कोण दोन घंटे तसं लागतो तिथं जायसाठी तर आमच्या दोघांमध्ये आव्हानात्मक झाला ती आम्ही सगळ्यात पहिले मी तिथे जाऊन पोचलो तर तो एक माझा जो प्रसंग होता तिथे जायचा तो एकदम वेगळाच आणि छान होता त्यानं दुसरा एक होता की रामटेक साईडने कामठी रोड रामटेक साईडने तिथे तिथे पण आम्ही मित्रांसोबत स जायचं होतो संडेला निघालो होतो रविवारी निघालो होतो तर तेव्हा पण असंच आव्हानात्मक झालं की कोण तिथे जाऊन सगळ्यात जास्त पोहचेल तर एका घंट्यामध्ये ते आम्हाला पोचायचं होतं म्हणजे कोण सगळ्या जास्ती पोचेल तिथे पण मी जाऊन तिथे एक घंट्याला दहा मिनटं बाकी होते तेव्हा जाऊन तिथे मी टच झालो तर असा हा आमचा प्रसंग होता